लग्न जुळवलेला प्रत्यक्ष अनुभव हा काय मला नाही परंतु माझ्या निदर्शनास आलेल्या लग्न जुळताना केलेल्या काही गोष्टी याचा अनुभव मी तुम्हाला सांगते घरातले मोठे लोक म्हणजे आई वडील आजी आजोबा किंवा नातेवाईक मुलगा मुलीचं जुळन पहातात व तेच हे लग्नासाठी पसंती नापसंती सांगतात सुरुवातीला मुलगा किंवा मुलीच्या घरचं कोणी चांगलं स्थळ शोधतात त्यासाठी लग्न जमवणारी लोकं असतात किंवा आता काही लोकं ऑनलाईन पाहतात जेव्हा एखादं स्थळ आवडतं तेव्हा दोन्ही घरचे बोलायला बसतात नंतर पाहुणे पाहुण्या्कडे जातात म्हणजे मुलाकडचे मुलीकडे किंवा उलट त्यावेळी चहापाण्याचा पाहूणचाराचा कार्यक्रम होतो मुलगा मुलगी एकमेकांना पाहतात थोडं बोलतात दोघांनाही पसंत पडलं तर पुढचं ठरवतात त्याआधी दोन्ही बाजूची पत्रिका मेळ अशी होते ती जुळली की मग साखरपुडा होतो म्हणजे नातं पक्क केलं जातं लग्नाच्या आधी लग्नाची तारीख हॉल जेवण कपडे सजावट या सगळ्यांचं नियोजन केलं जातं नातेवाईकांना बोलावलं जातं संगीत मेहंदी अशा कार्यक्रमाची तयारी होते आनि मग मोठ्यात थाटामाट्याात लग्न होतं माझ्या मते आपल्याकडे लग्न फक्त दोन व्यक्तीचं नसतं तरं दोन कुटुंबाचं एकत्र येणं असतं सगळ्यांना एकत्र येऊन आनंद साजरा करता यावा म्हणून मला ही पद्धत फार आवडते